पहिले आपल्याला घरून शाळेत जावं लागायचं ट्युशन करावं लागायचे म्हणजे इथून आईटोन जा इथून आयटो नं जायचं किंवा सायकलनं जायचं चालत जायचं आणि शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचं पण आजच्या काळात ऑनलाईन शिक्षण उपलब्ध आहे ऑनलाईन शिक्षण उपलब्ध आहे आपण घरी बसून शिक्षा प्राप्त करू शकतो आणि ट्यूशन ट्यूशन घरी बसून शिक शिक्षा श शिक्षण घेऊ शकतो पण पहिलेच्या काळात असं नव्हतं पहिलेच्या काळात शाळेत जावं लागायचं शिक्षकांला विचाराव लागायचं त्यांच्या थोडं शिव्या खाव्या लागायचा पण त्यांनी पण समजून सांगत होते पण असं शिक्ष शिक्षण शाळेत जाऊन घ्यावं लागायचं पण जर कोणी अपंग असलं आणि त्याला शिक्षण घ्यावं लागायचं त्याला जर शिक्षण शिकाव वाटायचं पण असं शिक्षण शिकाव वाटायचं पण असं तच्याकड पैशे बिशे नसायचे तर आजच्या काळात कोणीही कोणताही माणूस कितव्या पण वयाचं माणूस शिक्षण घेऊ शकतो कारण ऑनलाईन क्लासामुळे एवढा फायदा झालेला आहे चोवीस तास डाऊट क्लास असतो चोवीस चोवीस तास आपण कोणत्याही सरांशी संपर्क साधू शकतो त्यांना आपले जे डाऊट्स आहेत ते विचारू शकतो प डी पी पी असतात डेली प्रॅक्टिस पेपर तो ते पेपर आपण रोज सोडू शकतो त्याच्याने आपली प्रॅक्टिस खूप वाढते पहिलेच्या काळात असं प्रॅक्टिस ती तेवढं काही नव्हतं शाळेत जाऊन हफ्त्याला एकदा पेपर द्यावं लागायचं हफ्त्याला एकदा पेपर मार्क घरी यायायचे पण आत्ताच्या काळात पेपर दिली की लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या पेरेंट्सच्या फोन नंबर वर लगेच मार्क जातात पेपर दिल्यावर आणि पेरेंट्स मीटिंग ऑनलाईन पण होते आणि असं खूप सारा बदल झालेला आहे आता तुम्हाला मी एक अजून एक बदल सांगतो की पहिलेच्या काळात डाऊट असं शाळेत जाऊन विचारावं लागायचं शाळेत जाऊन ते सर आहेत की नाही हे पहावं लागायचं मग डाऊट विचारवं लागायचं पण आत्ताच्या काळात तसं नाही आत्ताच्या काळात जर तुम्हाला रात्री बारा एक वाजता पण डाऊट पडला तर आपण त्या सरला जा जागेवर व्हिडिओ कॉल लावून डाऊट विचारू शकतो असे खूप सारे ॲप निघालेले आहेत फिजिक्सवाला झालं ॲलन फिजिक्सवाला ॲलन आणि ॲल आकाश इन्स्टिटयूट असे खूप ॲप निघालेले आहेत ज्या साह्याने आपण नीट जे डबल ई सी ई टी डॉक्टर इंजिनियर या एक्झामची प्रिपेरेशन करू शकतो कॉम्पिटि कॉम्पिटिटिव एक्झामची प्रिपेरेशन करू शकतो पहिले असं शाळेत मोठे मोठे ट्युशन जाऊन पाहावं लागायचे कुठं शिकायला राहावं लागायचं दुसऱ्या देशात दुसऱ्या राज्यात पण आता आपन घरी बसून शिक्षा प्राप्त करू शकतो ही ऑनलाईन डेव्हलपमेंट पहिलेच्या आणि आत्ताच्या काळात खूप फरक आहे याचा